अलीकडच्या काळामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचं वापर करून कोणत्याही प्रकारची माहिती इंटरनेटद्वारे आपण शोधू शकतो पाहू शकतो त्या माहितीचा उपयोग ज्ञानार्जनासाठी केला जाऊ शकतो परंतु आता नव्यानं जी सोय उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये कीबोर्डचा वापर करून किंवा मोबाईलवारी कीपॅडचा वापर करून एखादी माहिती सर्च करणे याची आता गरज उरली नाही गुगलसारख्या सर्च इंजिनमध्ये आपण वॉईस कॉल व्हॉईस मेसेजद्वारे व्हॉईस मेसेजद्वारे एखाद्या माहितीचं डिटेल्स देऊ शकतो आणि त्यानुसार ती माहिती सर्च करण्याची सूचना देखील व्हॉईसद्वारेच देऊ शकतो मायक्रोफोनचा वापर करून व्हॉट्सॲपमध्ये मायक्रोफोनचा वापर करून आपण टेक्स्ट स्पीच हे देऊ शकतो आणि त्याचबरोबरीनं एखादी माहिती सर्च केल्यानंतर जेव्हा आपल्याला उपलब्ध होती तेव्हा ती वाचण्याचे कष्ट देखील कमी झालेले अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतात किंवा वृद्ध लोकांसाठी मोबाईल बऱ्याच वेळ हातात धरणं शक्य नसतं आणि ती माहिती वाचणं हे देखील शक्य होत नाही बऱ्याच वेळेला दृष्टिहीन लोकांना देखील ही माहिती वाचता येत नाही अशा वेळेला व्हॉईस टेक्स्टचा वापर किंवा टेक्स टू स्पीच ह्या पद्धतीचं भाषांतर करून ही माहिती स्पीकरद्वारे आपल्याला ऐकता येऊ शकते मघाशीच बोलता बोलता एक उदाहरण दृष्टीस पडलं की ही जी टेस्ट व्हॉईस टेस्ट आपण देतो आहे याच्यामध्ये देखील एक दृष्टीहीन विद्यार्थी हा या ठिकाणी येऊ शकतो का आणि ही माहिती देऊ शकतो का तर निश्चितपणानं देऊ शकतो त्यासाठी समजा एखाद्या व्हिडिओ मध्ये व्हिडीओ स्वरूपामध्ये दिलेली माहिती हा तो बघू शकत नाही परंतु तेच ती माहिती तो रेकॉर्ड करू शकतो कानानी ऐकू शकतो आणि ऐकलेली माहिती तो बोलू शकतो कारण तो दृष्टीहीन आहे त्याला बोलता येते वाचू शकत नाही बघू शकत नाही परंतु ऐकू शकतो आणि बोलू शकतो तर या पद्धतीनं टेक्स्ट टू स्पीच या भाषांतराचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं वृद्धांना आणि दृष्टीहीनांना झालेला अलीकडच्या काळामध्ये प्रगत तंत्रज्ञानामुळं शक्य झाल्याचा आपल्याला दिसून येतं